आयुष्य आयुष्यात मी खूप धडे शिकलेलो आहे कारण मला लहानपणापासूनच म्हणजे आईवडील आई होती वडील वारल्यानंतर मला आयुष्याने खूप धडे शिकवलेले आहे धडे म्हणजे कसं आता शिक्षणाबद्दल म्हणायचं तर स्वतःच्याच हिमतीवर मी शिकलेलो आहे आणि स्वतःच्याच हिमतीवर शिकलो म्हणल्यावर मला काय त्रास झाला हे माहीत आहे आयुष्यात म्हणजे कोणीच साथ दिलेलं नाही भाऊ बहीण असो कोणीही असो ही एक आपल्याला साथ नाही दिली त्याच्यामुळं म मला जे धडे काय सांगावं तुम्हाला काय काय असे भरपूर आहे कारणं आहेत की तेे भरपूर आहेत सांगणारसा सांगण्यासारखे नाही आहे आणि सांगितले सांगितले तर मी सांगितले असते तुम्हाला पण मग आता ते सांगू नाही शकत पण मन मेन म्हणजे मला जरा शिक्षणाबद्दल मला शिक्षणाची खूप आवड होती आणि मला ते शिकायचं होतं पण मला आईवडील लवकर वारल्यामुळं मग आई शेतमजुरी काम करे त्यामुळं मला ते जमलं नाही सगळ्यात मोठा धडा मी तो शिकलो की मी शिक्षणापासून वंचित राहिलो आणि वंचित राहिलो म्हणजे कसं मला तोच धडा माझ्यासाठी खूप अवघड होता आणि तो मला आयुष्यभर खंतत राहील